समोरचा व्यक्ती ओळखीचा असो की अनोळखीचा त्यांच्याशी आपण मराठीच बोलले पाहिजे आणि बोलण्याची सुरुवात मराठीतूनच केली पाहिजे मराठी भाषा सोडून दुसऱ्या भाषेला प्रश्न दुसऱ्या भाषेत आलेला प्रश्न सुद्धा आपण मराठीत वाचण्याचा प्रयत्न करून त्याला मराठी भाषेतच वाचला पाहिजे मराठीत सेवा मागण्या म्हणजे कोणाला सेवा वगैरे मागण्या करायच्या असतील तर आपण दुसरी भाषा न वापरता मराठी भाषेचाच वापर क केला पाहिजे आणि त्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे आणि असं तन लोक त्यांनी नाही ऐकलं तर त्यांची तक्रार केली पाहिजे जसे आता व्यापार आणि व्यवहारामध्ये मराठीच भाषा आणि मराठीच मराठी माणसांनाच जास्त महत्त्व दिला पाहिजे कारण मराठी जास्तीतजास्त बोलणार तर मराठी भाषेचा संचार होणार आणि मराठी भाषा जपली जाणार म्हणून मराठीमध्ये बोला मराठीत लिहा मराठी वाचा मराठीत व्यवहार सुद्धा करा मराठी जगवायची असेल तर तिला ज्ञानभाषा बनवणे त्यापासून पैसे येतील त्याची सोय करणे त्यामध्ये अधिक अधिक बिजनेस ट्रानजेक्शन होतील मराठीमध्ये याची खात्री करून घेणे हे महत्त्वाचे उपाय आहेत क्वरा मराठीत जास्तीत जास्त लिहिणे देखील महत्त्वाचे ठरेल आणि जास्तीत जास्त मराठीचा वाप भाषेचा वापर करणे आत्ताच्या जनरेशनला मराठी भाषेचा महत्त्व सांगणे असे करून आपण मराठी भाषा जपवण्यासाठी मदत करतो